शिक्षणव्यवस्था भारतामधली तरी चांगली आहे महाराष्ट्र त्याच्यामध्ये अग्रेसर आहे महाराष्ट्रामध्ये पुणे हे शहर विद्येचं माहेरघर मणून ओळखलं जातं शिक्षणव्यवस्था ही सुरवातीपासून जी आहे ती चांगली होती आणि त्याच्यामध्ये अनेक शाळांमधले शिक्षक विद्यार्थी पालक हे मुलांच्या शिक्षणासाठी मेहनत घेत होते पण कालांतराने मुलांवरचा ताण हा विषय लक्षात घेऊन बऱ्याच शै शैक्षणिक स जे तज्ज्ञ आहेत त्यांनी मुलांवरचा ताण कमी करण्यासाठी काही निर्णय घ्यावेत आणि त्याच्यावर चर्चा वगैरे होऊन काही गोष्टी शिथील केल्या त्याच्यामध्ये आत्ता शासनाच्या धोरणामध्ये विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत नापास करायचे नाही असे कुठे तरी एक निर्णय झाला आणि तशी परिपत्रकं निघाली पण दुर्देवाने त्याचं असं झालेलं आहे की विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत एक गलथानपणा किवा आळशीपणा आलेला आहे की आपण पास होणारच आहोत हे एक विद्यार्थ्यांची आणि पालकांची भावना झाल्यामुळे त्याच्यामध्ये शिक्षणाचं महत्व कुठेतरी कमी झालेलं आहे असं वाटत आहे आणि ती सुधारणा करायची असेल तर मला वाटते पहिलीपासूनच्या परीक्षा ह्या स्त्रीक्टली घ्यायला पाहिजे मनापासून घ्यायला पाहिजे आणि तिथे खरोखर त्यांची गुणवत्ता मुलांची कशी वाढेल आणि ते प्रामाणिकपणे अभ्यास कसा करतील ह्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे आणि शासनाने ह्या गोष्टी केल्या तरच मुलांमध्ये एक बुद्धीला चालना मिळेल तेज वाढेल आणि त्यांना भविष्यकाळामध्ये कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता निर्माण होईल